रासायनिक जंतुनाशिके हे मातीचा नाश करत आहेत हे शंभर टक्के बरोबर आहे काय रासायनिक जंतुनाशकामुळं जमिनीमध्ये असलेली जी काही अन्नद्रव्ये आहेत त्या अन्नद्रव्याचा नाश होतो आणि त्याच्यातून आज उद्भवलेलं संकट उद्या वाढून जाते ती म्हणून आम्हाला असं वाटतं आहे की रासायनिक जंतुनाशके ही जी आहेत ती कमी करायला हवी आहेत त्याच्याऐवजी लिंबोळी अर्क आहे किंवा ज्याने गोमूत्र आहेत शेणखताच्या मात्रा आहेत किंवा स्लरी म्हणून अलीकडे जे आपण नैसर्गिक क फवारणीसाठी वापर ती जर आपण जर केलं तर ते आपल्याला खूप काही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने मदत होते आणि जमिनीचा नाश कमी होतो म्हणून आम्हाला असं वाटतं की इतर जे पर्याय सांगितलेले आहेत आता इतर पर्याय म्हणजे कसे की लिंबोणी अर्क आहे तो आपण वापरला पाहिजे किंवा गोमूत्र आहे ते वापरले पाहिजेत याच्यामुळे काय होते की जमिनीमध्ये जी काही शक्ती आहे ती शक्ती कमी करण्यासाठी म्हणून मदत होते म्हणून मला असं वाटतं की आपण जी रासायनिक जंतूनाशके जी आहेत हे आपण निव्वळ वापरूच नये हे जर वापरलं तर याच्यामुळं जमीन ही नापिकसुद्धा होऊ शकते आणि अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो की मग ती वाट नाही तर अधिक उत्पन्न होण्याच्या दृष्टीने अमूक खतं करा म्हणजे रासायनिक जंतुनाशके वापरली रासायनिक फर्टिलायझर म्हणजे खतं वापरली याच्यामुळं जमिनीचा नाश होतो म्हणून हे दोन्ही आपण टाळलं पाहिजे सेंद्रिय खत आहे जनावराचं खत आहे त्याच्यानंतर शेणखत त्याच्यानंतर बकरीचं खत आहे हे खतं आपल्याला जमतात ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण शेतीमध्ये जर टाकले तर उत्पन्न वाढवू शकते असं मला वाटतं